हा नमस्कार बोला हो हो बोला बोला अच्छा तुम्हाला आमच्या शाळेमध्ये प्रवेश हवा आहे का अच्छा अच्छा मिळेल ना अच्छा अच्छा मिळू शकेल साधारण अडीच किलोमीटर अडीच तीन किलोमीटर असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही ॲडमिशनला ऊन लागतं हां मुलंही दमतात थकतात तेच सकाळी हे दुपारी बारा ते संध्याकाळी पाच हो हो हो हो आणि गावभागातून बरीच मुलं आमच्या शाळेत येतात तर तुम्हाला व्हॅन आहे रिक्षा आहे किंवा तुम्ही सुद्धा जर घरामध्ये तुमा कोणी उपलब्ध असेल ह्यावेळेमध्ये सोडायला आणायला तर ते ही जमू शकेल आणि एक आठवीपर्यंतचा प्रश्न आठवीला गेले की मुलं आपापली सायकलवरूनही येतील हो हो होय बरोबर शाळेमध्ये लायब्ररी आहे त्याच्यानंतर आता पुढे लागतं त्यांना ते लॅबॉरेट्री आहे त्याच्यानंतर ग्राउंड आहे प्रशस्त मोठं शाळा संपल्यानंतर ज्या मुलांना आवड आहे त्यांच्यासाठी कराटेचे कोचिंग क्लासेस सुद्धा तिथे घेतले जातात शाळेतर्फे नाममात्र शुल्कामध्ये हो सगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा मग त्याच्यात आलं टी सी ए आलं ह्या सगळ्या हो हो या सगळ्या परीक्षांची तयारी इथं करून घेतली जाते शाळेच्या आधी तुम्हाला एक तासभर वगैरे यावं लागेल अकरा ते बारा आणि ते जोडूनच पुन्हा पुढे शाळा होते म्हणजे मुलांना परत ये जा होत नाही आणि त्यात त्यांचा वेळ जाऊन ती दमतही नाही